हॅलो भाऊ नमस्कार मी बोलतो आहे या आठवड्याच्या शेवटी एक छोटा ट्रिप प्लॅन केला होता आम्ही पण अजून प्रवासाचा काय ठरलेला नाही म्हणजे नेमकी कोणती गाडी आहे ती कोणत्या वेळी सुटते आणि कुठल्या स्टॉपवर थांबते हेच माहीत नाही आहे आम्हाला माझा प्रवास पाच फेब्रुवारीला आहे तर मला ते तारीख तारखेला कोणती बस किंवा ट्रेन चालते का यावर याच्यावर वेळापत्रक बघायचं आहे तुमच्याकडे माहीत असेल तर कृपया सांगा मला आणि शक्य असेल तर एकदा प्रवासी प्रतिनिधीकडे पण कळवा मला जाण्याच्या आणि परत येण्याच्या दोन्ही वेळाच्या प्लॅन करायचा आहे तर प्लीज मदत करा